तसं तर मला खूप प्रकारचे खाद्यप्रदा पदार्थ आवडतात आणि वेगवेगळ्या प्रकार पण आवडतात आणि जेव्हा पण मला असं काही खायचा आठवण येते तर मी पहिल्यांदा चौपाटीवरती जातो चौपाटी म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला खाद्य प्र प प्रदा पदार्थ खायला मिळतात आणि बघायला पण मिळतात तर तिथे मी जेव्हा जातो तर मला तेथील नूडल्स खायला आवडतात त्यानंतर मला आईस्क्रिम वगैरे बी खायला आवडते आणि मला मोमोज वगैरे पण खूप आवडतं आणि मी चौपाटीवरतीच हे सर्व खात असतो त्यानंतर आपण किती जरी म्हटले तर सर्वात जास्त मला जर आवडत असेल तर आईच्या हातचं रुचकर अन्न आणि जेवण आवडतं आणि मला ते खूप स्वादिष्ट पण वाटते आणि जे खाण्यासाठी पण चांगलं असते